हां आता बघा आता आपण सगळे घरामध्ये सगळेच जणं मोबाईल वापरतो म्हणजे आपला एकाच कुटुंबामध्ये आता हे जवळजवळ पाच मोबाईल आपले वापरले जातात या पाच मोबाईलमध्ये दोन प्रिपेड आहेत आणि बाकीचे सगळे मोबाईल हे आपले बिलिंगच्या पद्धतीमध्ये आहेत तसं बघितलं त्या बिलिंगच्या पद्धतीमध्ये आपल्या प्रत्येकाला मासिक तीनशे रुपये हे फक्त भाड्यामध्ये जातात त्या तीनशे रुपयामध्ये आपल्याला बोलायला किती मिळतं हा भाग सगळा आपल्या समोर आहे आता पाची जणांच्या मोबाईलचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्याच्यामध्ये तीन जणं आपण बिलिंगचे वापरत असले तर तीनशे जणं म्हणजे नऊशे रुपये मासिक आपण फक्त मोबाईलच्या भाड्यासाठी आपण घालवतो आहे याचा जर विचार केला तर या नऊशे रुपयामध्ये आपण नक्की किती बोलतो आपली ती बोलण्याची गरज किती आहे याचा आपण मला वाटतं विचार करूया आणि बाकीचे दोन प्रिपेड क्रमांक आहेत ते तर चालवून राहणारच आहेत पण मला असं वाटतं की या नऊशे रुपयांचा विचार करत असताना आपण त्या बिलिंगचं रूपांतर जर प्रिपेडमध्ये करता आलं किंवा अगदीच जर गरज नसेल तर यातला एखादा बिलिंगचा नंबर बंद जर करता आला तर त्या दृष्टीने विचार करूया असं माझं मत आहे जेणेकरून आपण सगळे संपर्कात राहू आणि मला असं वाटतं की हा अनाठाई खर्च होतो आहे आपला नऊशे रुपये हे फक्त भाड्यापोटी जात आहेत तर त्याचा उपयोग आपण बोलण्यासाठी किंवा इतर कुठल्या गोष्टीसाठी घरामध्ये करू शकतो असं माझं मत आहे आता तुम्ही काय ते सांगा